लवचिक आणि ताकद वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार हे फार महत्त्वाचे आहेत जेणेकरून आपल्या शरीरातील सूर्यनमस्काराने व्यवस्थित व्यायाम होतो आणि सर् सर्व शरीर व्यवस्थित संगोपन करतो त्याच्यामुळे सूर्यनमस्कार हा इतका सुंदर आणि व्यवस्थित आहे जेणेकरून की आपण सूर्यनमस्कार घातल्याने आपली बारा आसनं आहेत त्या सूर्यनमस्काराच्या आसनांनी एकेक आसन प्रत्येक व्य व्यवस्थित हेचं आहे जेणेकरून ज् त्या शरीरा व्या आसनांमुळे शरीराचे संगोपन व्यवस्थित होते आणि बुद्धिबळ वाढते